माझ्या मित्राच्या प्रेरणेनं मी माझ्या घरा शेजारी आणि घरासमोर एक छानशी बाग तयार केली आहे छोट्या मोठ्या कुंड्यांमधून ही रंगीत फुलांची बाग मी फुलवली आहे या सगळ्या रोपांसाठी मी शेणखत वापरतो परंतु या शेणखताची मात्रा जर जास्त झाली तर ही नाजूक रोपं कधीकधी जळतात आणि म्हणून शेणखताचा वापर जपून करावा लागतो हे शेणखत माझ्या घरीच तयार होतं माझ्या घरी गुरं आहेत या गुरांचं जे शेण निघतं ते उकिरड्यामध्ये साठवल्या जातं आणि एका शोषखड्ड्यामध्ये गवत शेण माती यांच्या कुजवण्याच्या प्रक्रियेतून हे खत तयार केलं जातं जी एक विशिष्ट प्रकारची माती तयार होते ही माती कुंडीमध्ये टाकून त्यामध्ये ही रोपं लावतो आणि अशा या सेंद्रिय खताचा वापर करून या रोपांना छान छान फुलं येतात खरं तर रासायनिक खतांपेक्षा आपण सेंद्रिय खतं वापरायला हवेत सेंद्रिय खतं ही आपल्याला घरगुती स्वरूपामध्ये तयार करता येतात ते तयार करणं स तितकं सोपं आहे त्यासाठी लागणारं जे कच्चा माल आहे तो आपल्या इथेच उपलब्ध होतो आणि या सेंद्रिय खतांमुळे जमिनीची नापिकता होत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी खरं तर जाणीवपूर्वकच हे सेंद्रिय खत वापरायला हवं